चहा म्हटलं म्हणजे भारतात कृ भारत हा कृषीप्रधान देश देश असल्यामुळे भारतामध्ये सगळ्याच लोकांना चहाची गरज भासतेच तर आमच्या गावामध्ये भरपूर शेतकरी लोकं असल्यामुळे त्यांना चाय सगळ्यात जास्त आवडीचंच आहे तसे शेतामधून आल्यानंतर त्यांना सुरुवातीला चायच हवा तर त्यासाठी चाय आम्ही अशा पद्धतीने बनवतो जसे गंजामध्ये सगळ्यात आधी पाणी घेतो त्यामध्ये साखर टाकतो नंतर चायपत्ती नंतर चवीनुसार थोडं अद्रक अद्रक टाकल्यानंतर मग कोणाला जर वाटलं क लिंबूचे पत्ते टाकायचे तर ते पत्ते पण टाकू शकतो आपण आणि मग तो चाय शिजवायचा चाय जेवढा चांगला शिजला तेवढी चायची टेस्ट चांगली निघते काळी चाय जर करायची असली तर त्यामध्ये आम्ही चायपत्ती कमी टाकतो आणि दुधाचा चाय बनवायचा असला तर त्यामध्ये दूध आणि चायपत्तीचं मिश्रण जास्त टाकतो आणि मग चाय जास्त वेळेपर्यंत शिजवायचा मस्त आणि मग प्यायासाठी तो चांगला वाटतो